आमच्या अकोल्या जिल्ह्याची जर तुम्ही गोष्ट करसा राजकारणातनी आणि राजकारणाची जी प्रगती आहे तर खूप असे चांगले आमदार खाजदार अकोल्यामध्ये आहे ज्यांनी खूप साऱ्या अशा प्रगती केलेल्यात तर मी काही दोन तीन आमदार आहेत ज्यांचे नाव मला माहित आहे तर पहिले जे आमदार आहे रणदीरभाऊ सावरकर आणि दुसरे जे आहे आमदार गोवर्दन शर्मा यांनी खूप चांगले चांगले म्हणजे कॅम्पेन्सपण हेल्ड केलेले आहेत वॅक्सिनेशन कॅम्पेन झाले पोलिओ वॅक्सिनेशन कॅम्पेन्स किंवा रस्ते बांधले स्लम एरियामध्ये लाईट प्रोवाईट केलेली आहे आणि जर म्हटलं तर हे गरिबांना जेवणाची सुविधा एक रुपयामध्ये जेवणाची सुविधा आमदार गोवर्दन शर्मा हे चालवतात आमदार गवंद गोवर्दन शर्मा आमच्या इकडे आमच्या इकडे पाणीची सुविधा प्रोवाईड करतात आणि खूप म्हणजे जिथे जिथे काही जायला पण असं वाटत होतं की यार हे किती घाण जागा आहे तिथं त्यांनी इतकी स्वच्छता केलेली आहे तर अकोला जिल्ह्याचे राजकारण खूप चांगलं आहे माझ्या मते